भारतातील प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य तिथली भाषा बौल भौगोलिक स्थिती पीक पाणी लोकांचं खाणंपिणं त्यांचे स्वभाव आदरातिथ्य तिथली प्रेक्षणीय स्थळं यावरून तर होतेच पण तिथली सांस्कृतिक पार्श्वभूमी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते सर्वसाधारणपणे भारताची संस्कृती सनातनी म्हणून ओळखली जाते तसेच त्यामधील प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र अशी सांस्कृतिक ओळखही असते पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर भारताची संस्कृती वेगवेगळी आहे त्याची ओळख करून घ्यायची असेल तर आपण तिकडे प्रत्यक्ष जाऊन अनुभवणे जास्त श्रेयस्कर ठरेल पण तिकडे आपल्याला भाषेची अडचण उद्भवू शकते त्यावेळी संवादासाठी मराठी भाषिकांना हिंदी अथवा इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो पण तिथेही व्यक्त होण्यात अडचण येऊ शकतेच तसेच महाराष्ट्रात इतर भाषिकांचीही त्यांना मराठी भाषा समजत नसल्यामुळे पंचाईत होते त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागातील सांस्कृतिक आदानप्रदानात आणि संवादात मराठी भाषेची भूमिका अगदीच तुटपुंजी आहे असे मला वाटते यासाठी सर्व भाषांना एकाच पातळीवर आणण्याची नितांत आवश्यकता आहे त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचा मिलाफ व्हायला अजिबात वेळ लागणार नाही